भारतीय चित्रपट म्हणजे अभिजात संगीत किंवा साऊंस शास्त्रीय संगीत ह्याच्यातलं जुनं हिंदी चित्रपटसंगीत मला खूप आवडतं जुनी गाणी लता मंगेशकरांची त्याच्यानंतर रफी मोहम्मद रफी मुकेश यांची गाणी मला खूप आवडतात पण जुनीच गाणी खूप आवडतात कारण ती श्रवणीय आणि संगीत इतकं सुरेल आणि मधुर असतं की ती खूप आवडतात त्यानंतर आवडते अभिनेता आवडता अभिनेते जुनेच आहेत सगळे अभिनेत्री पण जुनेच माधुरी दीक्षित आवडते मधुबाला आवडते मधुबाला राजकपूर त्याच्यानंतर देवानंद हे मला आवडतात आणि मराठीमध्ये म्हणाल तर मराठी गाणी आवडतात आणि आवडते गायक शंकर महादेवन त्यातल्या कट्यार काळजात घुसलीमधली त्यांची गाणी खूप आवडतात